आत येऊ का सर नमस्ते माझं नाव दीक्षा साखरे आहे आणि मी माझं आताच नुकतं लग्न झालेले आहेत आणि मी आधी पुण्यामध्ये राहत होते आणि आत्ता मी इथे रत्नागिरीला शिफ्ट झाले कारण माझ्या मिस्टरांचा जो काही गव्हर्मेंटचा जॉब आहे तो रत्नागिरीमध्ये आहे ना त्यामुळे मी इथे आले तर सर माझा एक असा एक माझी अडचण झाली आहे की माझी एक पॉलिसी आहे पिकी विमा पिकी विमा पॉलिसी म्हणून आहे आणि त्या पॉलिसीवरती माझं पहिल्या नावाने माझी ती पॉलिसी आहे तर मला माझ्या मिस्टरांच्या नावाने आणि माझं आडनाव चे बदलायचं आहे तर सर मी तुम्ही सर मला त्याच्यासाठी काही कागदपत्रे लागतील ते तुम्ही मला सांगचाल सर माझ्याकडे लग्नाचे तुम्ही जे बोलत आहात ते लग्नाचे पत्रिका आहे माझे आधार कार्ड आहे माझे पॅन कार्ड पण आहेत तर सर माझं आडनाव चेंज करून भेटेल का आणि मला ही पॉलिसीची ऑफर फक्त तीन दिवस भेटलेली आहे आणि मला लवकरात लवकर हे आडनाव वगैरे चेंज करायचं आहे तर सर तुम्ही जे काही असेल तुम्ही मला लवकरात लवकर तात्कालीन जे काही कागदपत्रे असेल मी तुम्हाला ते आणून देण्याचा प्रयत्न करेन लवकरात लवकर आणि तुम्ही मला प्लीज ते सांगा क मा माझ्याकडे विवाहाचे प्रमाणपत्र आहेत आणि माझे जे नवीन नाव माझ्या आधार कार्डवरती अपडेट केलेलं आहे असं ते माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे मी तुम्हाला ते देऊ शकेल आणि माझं आडनाव माझ्या हजबंडचं नाव आणि माझे सरनेम हे दोन्ही पण बदलायचे आहेत कारण अगोदर लग्नाच्या अगोदर माझे नाव दीक्षा विठ्ठल साखरे असं होतं पण पप वडीलांच्या नावा वडीलांच्या नावाच्या ऐवजी माझे पत पतीचे नाव लावायचे आहेत आणि माझ्या सरनेमच्या ऐवजी माझ्या पतीचे सरनेम लावायचे आहेत प्लीज सर तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी तुम्ही बोला पुढे जे काही कागदपत्रे वगैरे लागतील मी तुम्हाला देते माझे मी सर्व कागदपत्रे सोबतच आणलेली आहेत आणि सर माझी पिक विमा विमा पॉलिसी फक्त तीन दिवसाची माझ्यासाठी ऑफर दिलेली आहेत आणि हे उद्याच्या उद्या प्लीज सर तुम्ही काही करा मला उद्याच्या उद्या हे कागदपत्र देऊ शकता का माझं नाव चेंज करू शकता का ओके सर धन्यवाद तुमचे मनापासून आभार तुम्ही मला खूप मोठी मदत केलेली आहे आणि मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही आणि मी तुम्हाला उद्याच हे सगळे डॉक्युमेंट आणून देते आणि लवकरात लवकर सर दोन दिवसामध्ये माझं हे नाव चेंज करून द्या ठीक आहे सर धन्यवाद